अलीकडच्या काळातील सर्वाधिक वापरलं जाणारं ॲप्स कोणते असतील तर वॉट्सअप इंस्टा फेसबुक याच आहेत कारण या ॲप्समुळे सर्वसाधारण लोकापासून ते मोठ्या लोकांपर्यंत सर्वांनाच भरपूर ज्ञान मिळते व्हिडिओज म्हणा आपन नवीन काही करू पहात असेल तर त्याबद्दल माहिती गृहिणीपासून विद्यार्थ्यांपासून अगदी वृद्धांपर्यंत सर्वांनाच लहान मुलांनासुद्धा भेटते आपण काही नवीन करायचं असेल शिकायचं असेल त्याबद्दल माहिती ते सर्व या ॲप्समुळे आपल्याला मिळते आणि स्मार्टफोन तर आहेच आपल्याला त्यामुळे आपण खूप काही गोष्टी शिकलेलो आहेत अभ्यासाचं म्हणा ऑफिशियल म्हणा कुठल्याही गोष्टीत आपल्याला स्मार्टफोनशिवाय आपलं कामच चालत नाही असं म्हणलं तरी चालेल पण त्याबरोबर त्याचे तोटेही आहेत त्यामुळे आपलं नुकसानही आहे कारण जास्त जर हा हातात असेल तर आपल्याला इतर गोष्टी काही सुचत नाहीत लहान मुलांना तर आहेच त्यामुळे जास्तीत जास्त धोका किमान त्याचा वेळेत वापर हवा प्रत्येक गोष्टीचा फायदा आणि तोटा हा असतोच फक्त आपण किती वेळ त्याला नियम ठेवायचं हे आपल्या हातात आहे योग्य वापर झाला तर निश्चितच कोणत्याही गोष्टीचे तोटे होणारच नाहीत तसंच स्मार्टफोनबाबत आहे योग्य वापर केला तर काहीच अडचण नाही